मी अशा कोणत्या प्रदर्शनाला किंवा एक्स्पोला भेट दिलेले नाही पण हां माझी खूप इच्छा आहे की मी अशा प्रदर्शनाला भेट देऊ इच्छिते जे ज ज्यामध्ये हल्लीच मुंबईत एक आर्ट फेस्टिवल लागलेला त्याम त्या फेस्टिवलमध्ये मला जायची खूप इच्छा होती कारण कसं मीस् जे लोकं जात होते आणि ते फोटो टाकत होते ना म्हणून पूर्ण ते अॅटरॅक करत होतं कारण माझं आवड आर्टमध्ये एवढी आहे मला ते अॅटरॅक करत होतं ब्लॅक हॉर्स फेस्टिवल की काहीतरी नाव होतं त्याचं मला त्याच्यात जायचं होतं माझी अजूनही इच्छा आहे की मी तिथे जावं त्याच्यात एक वॉल तयार केलेली हिरोजची त्याच्या सगळ्या हिरोजचा एक स्ट्रिंग आर्टने त्यांनी मस्तपैकी एक करून एक वॉल तयार केली आणि त्या वॉलच्यामध्ये एक मिरर होती ते सेल्फी घेण्यासाठी त्या मिररने त्या वॉलने मला खूप अॅटरॅक केलंन त्या प्रदर्शनाला मला जायचं होतं पण ते राहून गेलं पण ती जी वॉल होती ना रियल हिरोजची ती त्यांचे आय थिंक सो नाईन त्यांचे हे होते नाईन हिरोजचे नाईन स्ट्रिंग आर्ट्स बनवलेली होती त्यांच्या लोगोची या त्यांच्या साईनची वॉटेवर आणि मध्ये एक मिरर होती जी की सेल्फी काढायला तर ती गोष्ट मला खूप आवडली आणि मला त्या मला अशा प्रदर्शनाला भेट द्यायला खूप आवड आहे आणि माझी इच्छा आहे